तुम्ही कधी तुमच्या स्वयंपाकाच्या छंदाला एक व्यवसाय बनवण्याचा विचार केला होता का आणि तुमच्या पहिली प्रतिक्रिया काय होती मी पहिल्यांदाच जेव्हा बिर्याणी बनवलेली होती तेव्हा ती उत्कृष्ट उत्तम आणि चविष्ट झालेली होती योग्य प्रमाण योग्य त्याला सगळं झालेलं होतं त्यामुळे मला तशी इच्छा आलेली की व्यवसाय करायचा व्यवसाय म्हणजे हॉटेल टाकावं आणि त्यामध्ये जेवढे प्रोडक्ट जे आत्ताच्या घडीला जे चालतात बिर्याणी व्हेज कुर्मा डाल फ्राय रोट्या चपाती भाजी असं काही मिनिमम जे काही सुलभ असेल आणि जे लोकांना आवडेल असं चालू करावं असं होतं त्यावर कुटुंबाची प्रतिक्रिया चांगली होती म्हणजे त्यांचा पण मला पाठिंबा होता आणि चालू करण्याचा पण माझा ध्यास आहे मी चालू पण करू शकते असं मी त्यांना म्हटलं होतं की तेव्हा त्यांची प्रतिक्रिया चांगली उत्कृष्ट होती आणि पाठिंबाही होता साथ देणारे पुरेपूर होते आर्थिक मदत करणारे पण तितकेच होते